हां हॅलो सर तुम्ही डॉक्टर साहेब बोलत आहे का तर मला थोडा पोटामध्ये प्रॉब्लेम होता तर हा पोटामध्ये असा त्रास होत आहे त्याच्यामुळे मला झोप वगैरे लागत नाही आणि मळमळ वगैरे उलट्या वगैरे होतात हां खाण्यामध्ये थोडं असंच काहीतरी नाश्ता वगैरे केलं होतं त्याच्यामुळे काही दुषित पाण्यामुळे झाला असंल हां हां तर याच्यामध्ये फास्ट अँड फास्ट काही उपाय आहे का तुमच्याकडे तर मी काय म्हणतो माझं शरीराची खूपच अशी बिकट अवस्था झाली आहे मला झोप पण लागत नाही हा हां हां बरं बरं बरं तर मग आता सु काई अम्ब्युलन्स वगैरे सुविधा करता का काय पोटाचा आजार असल्यामुळे मी काही येऊ शकत नाही तर त्याच्यामुळे जर मला सुविधा झाली असती तर चांगलं झाला असं आपल्या कॉलनीमध्ये येऊन जा बरं बरं मी आल्यानंतर नाही का माझा एक मुलगा मिळेल तुम्हाला बसस्टॉपमध्ये बरं बरं ठीक आहे धन्यवाद साहेब